आयुष्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले ते म्हणजे माझी छोटी मुलगी ही हिला एका ठिकाणी खूप अवघड दुखणं झालं होतं त्यावेळी आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि दोन महिने समजा या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये खूप प्रॉब्लेम आले खूप फिरावं लागलं आम्हाला आणि मग जेव्हा आम्ही एका चांगल्या डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्या डॉक्टरानं आम्हाला एका डॉक्टरचा नंबर दिला औरंगाबादच्या आणि तो डॉक्टर इथे आपल्या गावी दर रविवारी येत होता रविवारच्या दिवशी मग आम्ही रविवारच्या दिवशी तिथे गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला खूप लाईन लावावं लागली ते डॉक्टर म्हणजे फक्त तो फ लहान मुलांचा स्पेशालिस्ट होता त्या डॉक्टरांना आम्ही जेव्हा दाखवले तेव्हा त्यांनी त्या डॉक्टरांनी सांगितलं कि बुवा ह्या गोष्टीचा आपल्याला ऑपेरेशन करावं लागतंय आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे आणि अशा खो खूप हा खूप मोठा प्रॉब्लेम होता आमच्यासमोर तेव्हा आम्ही आ तिथं गेलो होतो हॉस्पिटलमध्ये मग डॉक्टरांनी त्या ऑपरेशन केलं तेव्हा त्या गोष्टींना हे ऑपरेशन जवळपास एक दीड तास सुरू होतं आणि जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करून आम्हाला बाहेर सगळं व्यवस्थित सांगितलं की हे खूप चांगलं झालं आत्ताच आपण केलं आणि डॉक्टर पण खूप चांगले होते स्वभावाला खूप छान होते आणि आनी हे खूप मोठा प्रॉब्लेम होता आमच्यासमोर त्या गोष्टीवर आम्ही खूप चांगली मात केली